आम्ही एक बागकाम घरामध्ये केलेलं आहे आमच्या अंगणात खूप मोठे झाडे आहेत त्याच्यामध्ये चिक्कू आंबा पेरू अनेक प्रकारचे आहेत आनि गॅलरीमध्ये सुद्धा आम्ही बागकाम करत आहोत त्यामध्ये गुलाबाचे रोपे आहेत पिवळा गुलाब पांढरा गुलाब गुलाबी गुलाब लाल कलर्स गुलाब केसरी गुलाब इत्यादी अनेक प्रकारचे रोपे लावले आहेत त्यामध्ये मोगरा आहे जास्वंद आहे चिनी गुलाब आहे इत्यादी अनेक प्रकारचे गुलाबाचे प्रकार आहेत त्यामध्ये आम्ही खूप प्रमाणात अंगणामध्ये सा खालच्या साईडला चालू केलेला आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे फ फुलं आहेत मोगरा आहे जास्वंद आहे पांढरा जास्वंद आहे लाल जास्वंद आहे गुलाबाचे प्रकार आहेत चिनी गुलाब आहेत हा सगळ्या प प्रकार आम्ही खालच्या साईडला अंगणामध्ये केलेला आहे त्यामध्ये आम्हाला करायला खूप वेळ जातो ग त्यामदे गवत गवत हा त्याच्यामध्ये सुुद्धा आम्ही केलेला आहे त्यामध्ये खूप महत्त्वाच गोष्ट म्हणजे आम्ही त्याला रोज नीटनेटकेपणाने त्याच्या पान वगैरे चेक करतो औषध घालतो हे मला खूप आवडतं बागकाम करायला हे मला खूप आवडते त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे झाडांमध्ये जास्वंदाचे वगैरे कीड लागले आहे का हे बघणे सारखे सारखे त्याचे रोप पाने फुटल्या आहेत का नाही हे बघणे सारखं त्याचे काळजी करत राहणे पाणी कमी पडतंय का हे सगळं आपण त्यामध्ये बघतो